मला चित्रपट पाहायला आवडते मी चित्रपट पाहायला दर हप्त्यात जात असतो आणि मला आता रविवारी मीटिंग पण आहे आणि पण आता मला चित्रपट पाहायला जायला मिळते की नाही ते माहीत नाही पण मला चित्रपट पाहायला जायचंच आहे